मी एक प्रोडक्ट ॲमेसॉनवरून ऑनलाईन ऑडर केलं होतं जे की वेनस ग्लाईड हेअर रिमूवरचं क्रीम सा होतं जे मला त्याच्यामध्ये दोन ग्लाईड्स दिसले ज्यांनी आपण हेअर रीमूव्स करतो हँडचे लेक्सचे तर ते मी ऑडर केल्यानंतर मला काही पंधरा दिवसातच लगेचच आलं ते आणि जसं तर मला भेटलं ॲच्च्युली मी जसं बघितलं होतं रिव्यूमध्ये सेम तसं मला त्याची क्वॉलिटी वाटली आणि त्याची बेस्ट कॉलिटी हेच की ते खूप स्मूद असं ग्लाईड होत होतं आणि त्याच्याने कट्स वॉउंड्स कुठलेही त्रास मला झालेले नाही तो एक माझा एक बेस्ट एक्स्पिरियंस राहिला त्या प्रोडकसोबत तर आय लव टू बाय फ्रॉम ॲमेजॉन